स्कीनवर जास्त वेळ जात असल्यानं मुले मुले खेळ खेळत नाहीत ही खरी गोष्ट आहे असं मला वाटते त्याचसाठी त्यांना एक विशिष्ट टाइम जसा आहे ना तसाच त्यांना मोबाइल्स किंवा स्क्रीन आपण हाथोहाथ दिले पाहिजे नाहीतर त्या बाकीच्या टाइममध्ये त्यांना द्यायला नको आहे जेणेकरून काय होणार की ते लोक खेळ जास्त खेळतील